अमरावती जिल्ह्यात जेव्हा रोजगारासाठी किंवा सामाजिक कार्यासाठी शिक्षणाच्यासाठी महिला बाहेर निघतात त्या आपल्या परिस्थितीनुसार बाहेर निघतात त्यांना त्या सामाजिक कार्य करण्याची आवड असते शिक्षण घेण्याची आवड असते आणि रोजगार म्हणजे त्यांच्या आर्थिक परिस्थिती घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना तो रोजगार मिळवण्यासाठी जावं लागते आणि तिथे जा जाताना त्यांना जे अनुभव येतात आणि लोकांचे जे महिलांकडे पाहण्याचे दृष्टिकोन असतात ते सर्वच लोकांचे सारखे नसतात कोणी वाईट दृष्टीने पाहता कोणी चांगल्या दृष्टीने पाहतात आणि त्यासाठी महिलांचे महिला आपल्या आपल्याला आवश्यकता असते म्हणून त्या बाहेर पडता पण त्याचा लोक दुरुपयोग घेऊ शकते अशा प्रत्येक प्रसंगाला महिलांना सामोरे जावं लागते पण त्यांची मजबुरी असल्यामुळे त्यांना त्या क्षेत्रात काम करून आलेल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागते